नमस्कार भारताच्या अधिकृत भाषा या जर बघितल्या तर त्याच्यामध्ये मराठी हिंदी ह्या तर महाराष्ट्रातली प्रमुख भाषा मराठी आणि देशपातळीवर जास्तीत जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी असं मला वाटतं त्याचबरोबरीनं इंग्रजी ही भाषा सुद्धा अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते देशातल्या इतर सर्रास बोलल्या जाणाऱ्या भाषा जर आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये गुजराती तमिळ तेलगू मल्याळम या पद्धतीच्या अनेक विविध भाषा ह्या आपल्या भारतामध्ये बोलल्या जातात मला वाटतं अधिकृत अशा भाषा बावीस प्रकारच्या आहेत त्यामध्ये मराठी अभिजात भाषेला देखील खूप मोठी जवळपास तीनचार हजार वर्षं परवी पूर्वीची परंपरा आहे आणि त्यामुळं त्या भाषेला देखील अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा असं एक माझं मनापासून म्हणणं आहे त्यासाठीचे प्रयत्न चालू आहे पण अद्यापि अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला नाही आता देशाच्या या भाषिक वैविध्याविषयी आपण बघितलं तर खरोखर विविधतेतून एकता किंवा वसुधैव कुटुंबकम् ही जी आपली परंपरा आहे हे जे आपलं ब्रीद वाक्य असल्यासारखं आहे की त्यामुळं अनेक लोक भाषेच्या माध्यमातून एकमेकाच्या जवळ येतात आणि आपल्या वेगवेगळ्या भाषांद्वारे देखील अतिशय उत्तम प्रमाणं उत्तम प्रकारे संवाद एकमेकाशी साधू शकतात एखादी माहिती ही एकमेकाबरोबर शेअर करू शकतात किंवा एकमेकाबरोबर आपल्या भावना व्यक्त करू शकतात आणि खरोखर भाषा हे जर माध्यम आपण बघितलं तर या भाषेमध्ये इतकं माधुर्य आहे की प्रत्येक बोलली जाणारी भाषा त्याच्या विशिष्ट लकबीसह त्याच्या विशिष्ट ॲसेंटसह ही बोलली जाते आणि त्या भाषेचं ऐकण्यालाच खूप गोडवा वाटतो आपल्याला त्या भाषेमध्ये बोलत असताना ऐकण्यालाच खूप गोडवा वाटतो जसं समर्थ रामदास स्वामी महाराजांनी म्हटलेलं आहे प्रसंगी अखंडित वाचीत जावे जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे जेव्हा जेव्हा आपण आपली एखादी माहिती इतरांना सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा भाषा हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम ठरतं आणि या भाषेद्वारे आपल्या मनामध्ये असणारी सर्व भावना आणि एकूण सर्व माहिती ही आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो आणि मला वाटतं भाषेसारखं दुसरं सोपं आणि उत्तम माध्यम हे आपल्याला आज तरी दिसत नाही मग भाषा काही वेळा बोलली जाते लिहिली जाते आणि काही वेळेला चित्रलिपिच्या माध्यमातून सुद्धा ही भाषा सांगितली जाते आणि त्याद्वारे आपल्याला आवश्यक असणारी माहिती ही आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एका आस्थापनेतून दुसऱ्या अस्थापनेमध्ये वितरित करू शकतो आणि हाच प्रामुख्यानं भाषेचा असणारा जो काही एक भाषेचा असणारं जे एक महत्त्व आहे ते आपल्याला अधोरेखीत केलं जातं धन्यवाद